मला बगीचा लावणे खूप आवडते मला झाडे लावायला आवडते मीन आमच्या इकडे नर्सरी पण आहे त्या नर्सरीत झाडे विकत मिळतात तिथे पुष्कळ रंगाचे झाड आहे शोचे पण आहे असे फळांचे पण आहे चिकूचं डाळिंबाचं जांबाचं मिळतात आंब्याचे झाड मिळतात आमच्या घरी प खूप सारा परिसर आहे रीकामी जागा आहे आम्ही तिथे शेतातली आणून माती टाकली शेणखत टाकले मग मी नर्सरीतून झाडे विकत आणली आणि तिथे लावले फळांचे झाडे फुलांचे कुंंदाचे झाड निशिगंंधाचे झाड मी लाजळूचं झाड वगैरे लावले आणि मग त्यानंतर आम्ही रोज पाणी द्यावं लागते झाडांना खत द्यावं लागते शेणखत असे खत रोपांना आणि मिरचीचे वांगीचे पण रोपं लावले जातात टमाटरचे ते झाडे सर्व आम्ही लावतो आणि शोचे पण झाडं लावतो न